हॅलो हां हॅलो वैष्णवी मॅडम बोलतं आहे का मॅडम मी ॲस्ट्रोटॉक ॲपवरून तुमचा नंबर घेतला मला खूप दिवसाचं तुमच्याशी बोलायचं होतं मॅडम माझी काही अडचण आहे ते तुम्हाला सांगायची होती कारण मी खूप प्रयत्न केले पण त्याच्यावर उपाय नाही भेटतं आहे मॅडम मला लग्न लग्ना संदर्भात अडचण होती लग्न जुळत नाही आहे त्याबद्दल बोलायचं होतं पंचवीस ऑगस्ट दोन हजार जन्म तिथी म्हणजे टाईम का मॅडम दुपारी एक वाजता हं हां मॅडम मी माझी रास मेष आहे तर

हो आहे ना मॅडम ओटीमध्ये काय काय सामान घ्यायचं आहे मॅडम

पैसे किती ठेवायचे मॅडम बरं आणखी ते प्रक्रिया बस् तिथं ठेऊन द्यायचं नदीजवळ हां हां सूर्याची व्रत म्हणजे कसं करायचं मॅडम रवि मॅडम मी सोमवारची करत आहे सोळा सोमवार आणि रविवारचे किती दिवस मॅडम बरं मॅडम आणखी एक प्रश्न होता मला एक मुलगा आवडतो द मला ते कुंडली मॅच होती काही बघायचं होतं काय पाठवू मग जन्मतारीख आहे तेवीस जुलै एकणीशे नव्याण्णव वेळ रात्री अकरा वाजता हां हां मॅडम बरं मॅडम मी करते आणि मंगळ आहे त्यामुळे काय इशू नाही होईल ना हा मॅडम बरं मॅडम मी भेटायला येऊ का तुम्हाला बरं सोमवारी येते मग आता ठेवते हो पत्ता माहिती मॅडम ठीक आहे मग ठेव